हां प्राची मानसी बोलते आहे उद्या आपला जो कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे मराठी भाषा गौरव दिनाचा त्याचं टिपण काढून ठेवलं होतं म्हणजे टेबल प्रोग्रॅम तयार केला होता तो बघितला आहेस का हां म्हणजे हां तशी चालेल कारण पुढे जे आपण अभिवाचनाचा प्रोग्रॅम जो बसवला आहे म्हणजे तीन ग्रुप आहेत आपले जे अभिवाचन करणार एक मला वाटतं रुपोत्सव करणार आहेत एक काळची आपण जी संहिता तयार केली ती करणार आहेत आणि तिसरी मला नाही माहिती का म्हणजे तू बसवलं आहेस त्यामुळे मी ते ऐकलं नाही ओके हां तर ते आधी काय करायला लागेल आपण सकाळी गेल्यानंतर आधी ते ती मुलं पहिल्यांदाच हाय परफॉर्म पहिल्यांदाच करत आहेत अभिवाचन आणि आता आपण ते एस वाय बी एला आपला तो सिलॅबस आहे त्यामुळे मग बाहेरच्या कॉलेजची पण मुलं आपल्याकडे काही येणार आहेत बघाय बघण्यासाठी तर आपण ह्या ही जी मुलं आहेत त्यांची आज आज तर दिवसभर प्रॅक्टिस करणारच आहेत पण उद्या आपण सकाळी गेल्यावर पहिल्यांदा आपण त्यांची एकदा प्रॅक्टिस बघू थोडी थोडी बघू कारण पूर्ण नको बघायला हां दुपारी आहे हो त्यामुळे आपण म्हणजे दिवसभराचंच आपण मी प्राचार्यांशी बोलली आहे की दरवेळी आपण कसं एखादं व्याख्यान ठेवतो भाषा गौरवाचं आणि मग ते जोडून देतो मुलांना तसं न करता आपण एक असं एक दिवसभराचं फुल डे प्रोग्रॅमच ठेवलेला आहे सकाळी आपली ग्रंथ दिंडी आहे त्याच्यानंतर आपण थोडं एक कविता वाचनाचा प्रोग्रॅम आहे मग पुस्तक प्रदर्शन पण आहे तिथे पण मुलं थोडं जाऊन येतील बघतील आणि मग दुपा मध्ये थोडंसं एक जेवणाचा कालावधी सोडल्यानंतर मग आपण चार वाजता आपण तो अभिवाचनाचा कार्यक्रम सुरू करणार आणि त्या अभिवाचनाच्या कार्यक्रमासाठी आपण वंदना बोकील कुलकर्णींना बोलावलेलं आहे जे ते असं थोडंसं जजमेंट नाही आहे म्हणजे ती काही स्पर्धा नाही आहे पण ते थोडंसं त्या खूप त्यातल्या तज्ञ असल्यामुळे त्या कसं करायचं अभिवाचन वगैरे ह्या सगळ्याबद्दल त्या बोलतील अर्थात त्या शेवटी बोलतील म्हणजे तर ओके हो हो हो हो अगदी आकडे टाकू त्याच्यावर हां हां हो हो चालेल अगदी ते पण देऊ आणि माईक सिस्टीम आधी मी शिपायांना सांगितलं की ती अधी व्यवस्थित कॉलर माईकच देऊ या सगळ्यांना आपल्याकडे आहेत तर म्हणजे ते सम हां फोटो चांगले येत नाहीत ते समोर येतात आणि मग ते कागदाचं काय करायचं हाताचं काय करायचं ते प्रश्न आहेत त्यामुळे मग ते कॉलर माईकच लावून टाकू आणि आपण करूया ते ओके

हो हो हां म्हणजे संध्याकाळच्या कार्यक्रमाचं त्या बघतील आणि सकाळचा त्यांचा जो कार्यक्रम आहे तेव्हा ती अभिवाचनाची मुलं बघतील असं जबाबदारी देऊन टाकूया म्हणजे मग काही प्रश्न नाही ओके एकदा एकदा म्हटलं त्यांना रिवाई करूया सगळं म्हणून मी विचारलं येस येस ओक्के भेटू मग उद्या बाय बाय बाय